हॅलो तुम्ही हॉटेलमधून बोलत आहात का अच्छा सर मी पहिल्यांदा महाराष्ट्र दर्शनाकरिता आली आहे तर हां थँक यू सर तर मला इथे म्हणजे काय फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये कुठले स्ट्रीट फूड फेमस आहेत ते विचारायचं होतं आणि ते मागवायचे पण होते मला

अच्छा तर सर तर्री पोहामध्ये काय असते ते सांगाल का मला मी खूप ऐकलं आहे त्याच्याबद्दल

अच्छा हां अच्छा

हां तर तर सर आम्ही जसं इथे हॉटेलमध्ये थांबलो आम्ही चार लोकं आहोत तर तुम्ही आम आधी जिथे थांबलो ज्या हॉटेलमध्ये तिथे पार्सल पाठवू शकाल का पण सर हां मला सांगा तुम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोहचवसपर्यंत ते थंड होणार सगळं मग त्या टेस्टमध्ये मजा नाही येणार ना

सगळं आम्ही सेंटर पॉइंटमध्ये आहोत

हां अच्छा अच्छा आणि सर मला सांगा की आपण पेमेंट कसा करायचा ऑनलाइन की कॅश पेमेंट थँक यू सर हां हो सर मी कॅश पेमेंट केलं तर चालेल ना ठीक आहे मी हां कॅश पेमेंटच करते आणि किती वेळ लागेल तुम्हाला पाठवायला हो मी हा तुमचा व्हॉटसअप नंबर आहे का ह्या नंबरवरती मी तुम्हाला माझा ॲड्रेस आणि लोकेशन सेंड करते हो ठीक आहे सर पण थोडा लवकर पाठवा ठीक आहे सर थँक यू